आपला महा भारत देश हा वेगवेगळ्या राज्यांनी आणि वेगवेगळ्या संस्कृतीनी नट नटलेला आहे त्यामुळे आपल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी भाषा वापरली जाते आपल्या राज्यात हिंदी भाषा वापरली जाते ती तर महाराष्ट्रात मराठीच वापरली जाते ती हिंदी तमीळ मल्याळम मराठी अशी या भाषा वेगवेगळ्या ठिकाणी वापरल्या जातात हिंदी राजभाषा असल्यामुळे बऱ्याचपैकी सगळीकडे हिंदीच बोलली जाते मराठी ही महाराष्ट्रा मध्ये बोलली जाते आपल्या राज्यापुरती मराठीच बोलली जाते परंतु आपल्या इथे खास शिवाजी छत्रपती महाराजांचा असल्यामुळे मराठी भाषा ही महाराजांच्यामुळे ओळखली जाते महाराष्ट्रातील लोकांना इतर देशात मराठमोळे लोक म्हणून ओळखले जाते त्यामुळे आपल्या महा महाराष्ट्रात मराठी भाषा ही खूप महत्त्वाची मानली जाते